हॅलो मी उल्हासनगर मधून बोलत आहे स्विगी स्विगी ॲप्लीकेशनमधून मी तुमच्या रेस्टॉरंटमधून काही विशिष्ट मेनूसाठी पदार्थासाठी ऑर्डर करायची आहे मला तर तुम्ही सांगू शकाल का की तुमच्या इथे काही रेस्टो काही प्रसिद्ध असे पदार्थ आहे मी तुमचा मेनू बघितला त्या वेळेस मला असं वाटलं की तुमच्यामध्ये स्पेशल चिकेन हंडी आणि मटन हंडीसारखे असे वे मस्त स्वादिष्ट पदार्थ आहेत आणि मला तुमच्या रेस्टॉरंटची एक गोष्ट जी आहे ती अशी आवडली की खूप चांगली स्वच्छता चव ही सर्व चांगले प्रकारची असतात आणि म्हणून आणि ह्या तुमच्या ज्या चिकन हंडी आणि मटन हंडीची जी चव आहे त्या चवी बद्दल सर्वच लोक त्याची प्रशंसा करतात त्यामुळे मी तुमच्या ह्याच्यामधून तुमच्या रेस्टॉरंटमधून चिकन आणि मटन हंडी मागवायचो तुम्हाला ऑर्डर देत आहे ती आमची ऑर्डर कबूल करा मान्य करा